हं बोला काय पाहिजे वीस रुपये दीडशे रुपये नाही कमी नाही ते कंपनीचं असतं ना ते काहीच कमी होत नाही पुप् एक रुपया पण कमी होणार नाही त्यात काहीच डिस्काऊन नाही जर तुम्हाला पाहिजे असन तर दोन जर घेतलं तर एक फ्री भेटंल एवढी स्कीम आहे ती आमच्याकडून असते ती कंपनीकडून नाही राहत ती जर दोन घेतले पाचशे रुपयात तर एक फ्री अडीचशे रुपये चारशे रुप त्यात काहीच डिस्काऊन नाही राहत वाटलंच तर तुम्हाला दहा वीस रुपये कमी होऊ शकन त्यापेक्षा नाही होत ठीक आहे अजून काही मेकअप किट हे आहे लॅक्मेचं आहे साडे पाचशे हो को पूर्ण भेटन त्यात तुम्हाला लिपस्टिक वगैरे फाऊंडेशन प्रायमर काही त्यात का त्यात काहीच येणार नाही कमी ते कंपनीकडून असते शंभर रुपये हां ठीक आहे अजून काही पाहिजे का बरं ठीक आहे मग

ठीक आहे ठीक आहे